हॅलो हां काय हां बोला

हां हां हो हो हो मला पण फोन आलेला तर मी करणारच होते तुम्हाला फोन आपल्याला गिफ्ट वगैरे घ्यायला लागेल ना हां म्हणजे गिफ्ट घ्यायचं आहे मग तुम्ही तुमचंच घेणार आहात की आपण दोघात एकत्र घ्यायचं असं ते ठरवाय ठरवण्यासाठी फोन हां हां हां मग ते दोघात घेतलं तर मग कसं चांगलं घेता येईल ना एकटं घेण्यापेक्षा हां मग तुम्ही सांगा तुम्हाला काय सुचत असेल तर काय घ्यायचं गिफ्ट ते हां हां तसंच घ्यायला पाहिजे हां हां मग हां मग काय घेऊया किती मग आपण पैसे काढायचे हां चालेल चालेल घेऊया मिक्सर हां हां चार चार पाच लागतील मग आपण घेऊया त्यांना हां जायचं कसं जाऊया गाडीने हां हां चालेल चालेल हो हो मग आधीच आपल्याला हे करावं लागेल ना ट्रेनचं बुकिंग करावं लागेल किंवा मग पॅसेंजरने जावं लागेल हां हां मग मिक्सर आपण तिकडेच घेऊया तिथेच घेऊया इथून नेण्यापेक्षा एवढं ओझं नेण्यापेक्षा हां हां तिथेच घेऊया आणि मग ते बरं पडेल

मग तुम्ही क एकदा येऊन जा घरी मग आणखी बोलू हां चालेल चालेल

हां काय बोललात हां हां मुलं बरे आहेत बरे आहेत हो वेळ मिळाला तर या नाही तर मग जाऊया हां हां चालेल चालेल ठीक आहे ठेऊ का आता हां ठीक आहे ठेवते हां